मी वाचलेलं शेवटचं पुस्तक संस्कारवाणी परिपाठ हे होतं या पुस्तकामुळे माझ्या प्रत्येक परिपाठाच्या ज्या काही पायऱ्या असतात शाळेमध्ये त्या प्रत्येक पायरीमध्ये मी कसं बोलावं काय बोलावं उच्चार कसा करावा राष्ट्रगीत म्हणताना कशा पद्धतीने मी बोलावं प्रतिज्ञा म्हणताना मी कसा विचार करावा कुठे जोर द्यावा कोणत शब्दाला आरोह अवरोह कशा पद्धतीने वापरावा ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यावर माझा परिणाम झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मी राष्ट्रगीत राष्ट्रगीतामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका असतात त्या होऊ नयेत म्हणून त्याचा परिणाम मला अतिशय चांगला होतो आहे त्याचबरोबर प्रतिज्ञा म्हणतानासुद्धा मला चांगल्या प्रकार त्याच्यातला बघायला मिळतो त्यामुळे मला ह्या संस्कारवाणी परिपाठ या पुस्तकाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग झाला आहे